भारतामध्ये चित्रपट सृष्टी आणि संगीताबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि सरपद जगभर विख्यात आहे भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात तर चित्रपटदेखील जे आहे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार केले जातात संगीतही वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार केले जाते अच्छा आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते हिंदीच रायचलमध्ये हिंदी बोलल्या जातात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात आता आमच्याकडे महाराष्ट्रमध्ये आम्ही जास्तीत जास्त मराठी जे सिरियल्स आहेत मालिका आहेत त्या आम्ही जास्त प्रमाणात बघतो हिंदी सिनेमा हिंदी मालिका ते जास्त प्रमाणात बघितल्या जातात मराठीमध्ये खूप प्रसिद्ध चित्रपट आहेत त्यातले अभिनेता अभिनेत्रीदेखील खूप प्रसिद्ध आहेत ते खूप आवडतात आम्हाला सचिन पेडगावकर किंवा मग सोनाली कुलकर्णी अशा सारखेचे अभिनेता आणि अभिनेत्री आहेत त्यांनी खूप छान आणि उत्तम प्रकारे काम केलेलं आहे चित्रपटांमध्ये आणि ते मला खूप आवडतात गायकाबद्दल सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये जे जुने गायक होते मोहोम्मद रफी त्यांची गाणी आम्हाला खूप आवडतात त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत आणि मनोरंजन करणारी आणि काहीतरी संदेश देणारी आहेत तर अशा प्रकारची भारतीय चित्रपट सृष्टी जी आहे ही लोकांचं मनोरंजन करते त्यामुळे लोकांना खूप आनंद होतो